मी माझ्या प्रशिक्षणात ही दिवसभराची कामगिरी म्हणजे सकाळी उठून आधी दोन ग्लास पाणी पिऊन ही चालू करतो आणि नंतर मूड फ्रेश करून आंघोळ वगैरे चहा नाश्ता हे करून मी माझ्या कप् आधी कामाला लागतो नंतर बारा वाजेपर्यंत मी हे काम सतत करतो नंतर बारा ते एकच्या दरम्यान मी माझं पोषण आहार जे काही आहे ते घेतो आणि नंतर तिथून अर्धा तास नंतर मी दोन ग्लास पाणी पितो त्याच्या आधी पण भरपूर पाणी पितो पण जेवणाच्या आधी भरपूर पाणी प्यायचं आणि जेवण झाल्यावर तिथून अर्धा एक तास नंतर हे आपण पाणी प्यायचं म्हणजे आपल्या शरीराची जे अन्ननलिकाची नळी राहते ती अन्न पोचवण्यास पूर्णपणे मदत होते नंतर चार वाजता चार वाजेपर्यंत सतत एक दीड बॉटल एक दीड बॉटल आपण म्हटलं म्हणजे एक दोन ग्लास एक दोन ग्लास एक तासानं एक तासानं पित राहायचं म्हणजेच दिवसभरातून आपण चार ते पाच लिटर पाणी हे पिलंच पाहिजे आणि पुरेसे पाणी पिल्याने आपल्या शरीरास हा फायदा होतो की रोगराई जी राहते ती आपल्या बाथरूम किंवा घामाद्वारे हे बाहेर पडते जास्त आपल्याला रोग होण्यास होत नाही ही आजवर माझी कामगिरी आहे मी जास्तीत जास्त पाणी पित राहतो आणि संध्याकाळी कमी पोषण घेण्याचं जास्तीत जास्त काम करत असतो आणि रात्री पोषण कमी केल्याने आपल्या शरीराची ग्रोथ बरोबर राहते